सही करण्यापुरतं जर मी शिकला असतो तर आज माझ्यामध्ये जो काही वैचारिक बदल आहे ह्या वैचारिक बदलावर मी शंभर टक्के समाधानी जरी नसलो तरी मला पुढे जाण्याचा एक मार्ग शिक्षणानं दिला मी तर असं म्हणेन की एक मोठा दरवाजा आहे आणि त्यातून तुम्ही आत गेलात शिक्षणासाठीचा एक मोठा दरवाजा आहे तुम्ही त्यातून आत गेलात की एक वेगळं नवं जग आपल्यासमोर उभं राहतं आणि मी शिक्षक झालो नसतो आणि शिक्षणाच्या प्रवाहात येणारे अनेक गरीब मुलांना मी जे काही शिकवतो आणि तो आनंद जो मला होतो तो इतर कशातही नाही तर ह्या आनंदाला मला वाटतं मी मुकलो असतो